हो हो नक्कीच इथे पर्यटक येतात आणि मोठ्या संख्येनं येतात आणि आमच्या परिसरातली जी काही पर्यटनाची स्थळं आहेत किंवा ठिकाणं आहेत फॉर एक्झाम्पल आमच्या इथे घोडबंदरच्या इथे गायमुख नावाचं एक हे बनवलेलं आहे जे नदीच्या काठावर आहे बसवलेलं आहे तो परिसर बघण्यासारखा आहे नंतर मासुंदा तलाव आहे आणि खरं तर आमच्या ह्या शहरातलं प्रत्येक जवळजवळ सात तलावांचं शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं त्यामुळे प्रत्येक त तळं तलावाच्या आजूबाजूची रोषणाई म्हणा किंवा तिथलं सौंदर्य म्हणा ते बघणं पर्यटकांनी बघितलंच पाहिजे